मला महाराष्ट्राचे फेमस ब्रेकफस्ट आयटम खायचे आहे मला महाराष्ट्राचे फेमस फेमस ब्रेकफास्ट आयटम खायचे आहे तर तुमच्याकडे काय काय आहे हो मग मला मिठाई अजून काही आहे का मला एक वडापाव देऊन द्या मी पाणीपुरी तर खा खाईन अजून अजून याच्यानंतर अजून काही आहे का

हो मला मी टेस्ट करीन ते

अच्छा मग एक मी दोसा खाऊन जाईन आणि इडली हं कारण मी बाहेर देशातून आली आहे ना तर मला महाराष्ट्राची हर एक डिश खायची आहे आणि ब्रेकफस्टमध्ये काय आहे मग ब्रेकफस्टमध्ये अगर आले आपण तर ब्रेकफस्टमध्ये काय राहणार मी मग ए येईन एकदा खायला सगळं अच्छा ठीक आहे किती वाजता खुलते हा रेस्टॉरंट

अच्छा मग मी उद्या येते तुमच्या रेस्टॉरंटमध्ये हो करून द्या ना त्याची प्राईस किती राहीन अच्छा मग मी ते उद्या ठीक आहे येते